इथे तर पी व्ही आर आहे आयमॅक्स आहे आयनॉक्स आहे तिथे जेव्हा पण नवीन पिक्चर येते या नवीन कोणती बाहेर देशाची मूवी येते तर इथे ते एखाद्या महिन्याच्या एखाद्यापण नाही पंधरा वीस दिवसाच्या अंतरमध्ये लागून जाते आणि अशा बऱ्याचशा थेटर्स आहे इथे की खूप लोक आणि खूप आणि इथे मिनीप्लेक्स पण आहेत जिथे लोक जाऊ शकते आणि तिथेपण खूप भरपूर पिक्चर लागतात आणि नवीनच लागतात हॉलीवुडचे लागतात आणि तामिळ पिक्चर पण लागतात आणि मराठी पिक्चर लागतात इंग्लिश पिक्चर लागतात हिंदी पिक्चर आणि आता कसं झालंय की पिक्चर खूप कमी यायला लागल्या आता सगळे कसं वेब सिरीज वगैरे आल्यामुळे पिक्चरची तुलना आ पिक्चर येणं खूप कमी झाले आहे खूप कमी येतात आत आजकाल पिक्चर आणि पण जेव्हापण येतात तर तेव्हा आयमॅक्समध्ये वगैरे थेटर्समध्ये सिनेमॅक्समध्ये वगैरे पण लागतात आणि आयनॉक्समध्ये पण खूप भरपूर ग गर्दी राहते तर इथे सर्वात जास्त आयनॉक्स थिएटर जास्त चालते